हॅलो हॅलो वैष्णवी ट्रॅव्हल्स अँड टूल्सोबत माझी बोलणं होत आहे का हॅलो मॅडम आम्हाला आहे ना दोन तीन दिवसासाठी तीन दिवसासाठी आमची फॅमिली ट्रीप क गोव्यासाठी करायची होती त्यासाठी तुमची इन्फॉर्मेशन पाहिजे होती तुमच्या टूर्ससंंबंधी आमची फॅमिली तिथे येऊन राहणार आहे त्यामुळे जेवणापासून राहण्याची सर्व व्यवस्था हो आम्ही त तीन लेडीज आणि एक लहान मुलगा आणि सोबत दोन जेंट्स असणार आहे नात रेंट कसे असेल मॅडम ए सी रूम आणि नॉन ए सीचे ठीक आहे मॅडम मग तुम्ही फक्त दोन लहान मुलं सो सोडता बाकी सर्वांसाठी ए सी रूम आणि दोघांसाठी नॉन ए सी करू शकता हो आमच्यासोबत लहान मूल आहे तर त्यांच्यासाठी जेवण थोडंसं वेगळं पाहिजे हो महाराष्ट्रीयनच चालेल हो सर्व एकत्रच असेल हो ठीक आहे मॅडम आणि तिथे आम्हाला फिरण्यासाठी काही लोकेशन वगैरे स्पॉट त्यांची काही माहिती तिथे बीचवरती आणि आणखी कुठे ल बघण्यासारखे प्लेसेस असतील तर आम्ही फस्ट टाइम फॅमिलीसोबत येतो आहे ठीक आहे आणि आम्ही लेडीजसाठी काही स् स्पा वगैरे तिथे आम्हाला ॲवेलेबल असेल का ठीक आहे मग तो त्यासाठी आम्हाला एक दिवस बुक करावं लागेल का ठीक आहे आणि त्यानंतर तिथे लोकल ठिकाणी काही फिरण्यासाठी कॅब वगैरे बुक क करावी लागेल की गाडीची काही व्यवस्था असते ठीक आहे गाडीसाठी काय रेंट वगैरे द्यावे लागेल का ठीक आहे ठीक आहे आणि तिथे लोकल ठिकाणी काही शॉपिंग वगैरेसाठी

हो ठीक आहे मग आमची बुकिंग तुम्ही फिक्स करून ठेवा आणि तुम्हाला काही कॅश किंवा सॉरी ऑनलाईन काही ॲडव्हान्स द्यावं लागेल का

हो ठीक आहे मग तुम्ही मला जरा स्कॅनर टाका मग भेटूया गोव्यात हो ठीक आहे ह्याच नंबरवरती वैष्णवी टूर्स अँड ट्रॅवल्सवरती धन्यवाद थँक्यू थँक्यू